हालो हा म्हटलं ते मला ब्लाऊज कुर्ती पायजमा असं शिवायचं होतं हा आईसाठी पण ब्लाऊज वगैरे शिवायचे होते आणि माझ्यासाठी पण आहे त म्हटलं काय काय आईचं तर असं साधारण नाही तर का एक दोन डिझाईन तुमच्याकडे असेल ते दाखवून दे जा मग ब्लाऊजसाठी वगैरे हो चालेल मग ती भारीची साडी आहे ना लग्नाला पण घाला लग्नामध्ये जाणार आहे आई वगैरे तर मग घालावं लागणार आहे म्हणून म्हटलं चालेल अस्तरचं शिवायचं आहे तर मग डिझाईन वगैरे पाहून घेऊया आ हा हा कुर्ती पायजमा ते कुर्ती वगैरे शिवायची होती हो का तिच्यात डिझाईन वगैरे हा मग ते काय म्हणजे फक्त गळ्यावरची डिझाईन बाहीवर डिझाईन हा ती त्यामधलं थोडं लग्नाला पाहिजे तर म्हटलं थोडं चांगलं घालू असं तर एक रेडीमेड घेतलेला आहे आहे माझ्या ड्रेसवर पण म्हटलं डिझा हा रात्री वग सकाळी असं घालायला थोडा वेळ तर म्हटलं थोडी डिझाईन वगैरे चांगली असली तर मग लग्नामधे घालायला चांगली दिसतात ना हा म्हणून तेच विचारत होते मी तर मी मी कधी येऊ मग तुमच्याकडे हो पण नीट द आहे ना तुमच्याकडे दोन दिवसांनी पण मला दोन चार दिवसात शिवून देणार का आईचे ब्लाऊज आणि माझं हो चालेल चालेल पण लवकर देऊन दे जा हं हं म्हणजे काय ह्या हफ्त्यात लग्न झालं तर मग पुढच्या हफ्त्यात आम्हाला जावं लागणार आहे हा हा हाे शिलाईची तुम्ही हे नका करू चांगलं शिवून द्या मी जे तुमची शिलाई ते देऊन देणार आहे हा हो ठीक आहे